माझ्या मते शास्त्रीय संगीत गाणारा पाश्चात्य संगीतही सहजतेने गाऊ शकतो असे मी म्हणू शकत नाही कारण की प्रत्येकाची आपापली गाण्याची एक शैली असते काही काही लोकांना वेस्टन पाश्चात्य गाणे आवडतात आणि काही काही लोकांना सुगम संगीत आवडतो शास्त्रीय संगीत आवडते पण मुळातच पाश्चत्य संस्कृतीचा जन्मच शास्त्रीय संगीत आहे कारण की शास्त्रीय संगीतामधूनच पाश्चत्य संगीत थोडंसं असं म्हटलं जाते आणि त्याचा थोडा वेगळा इफेक्ट होतो कारण की ज्याला जे जर आवडलं तर तो तो योग्यच म्हणू शकते असं माझं मत आहे